नृत्य आपल्या सर्वांनाच अतिशय परिचित असलेली अशी गोष्ट आणि ज्या कलेमुळे माणसाचा सांस्कृतिक प्रवास अपूर्ण राहील अशी गोष्ट नृत्य थोडक्यात एका समीकरणात सांगायचं झालं तर नृत अधिक नाट्य म्हणजेच नृत्य नृत म्हणजे शारीरिक हालचाली आणि नाट्य म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव म्हणूनच शारीरिक हालचाली आणि चेहऱ्यावरचे हावभाव मिळून बनतं ते नृत्य नृत्य हे माणसाच्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहे माणूस सुखी असो किंवा दु खी एखादा आनंददायी प्रसंग असो किंवा दुःखद दुःखद प्रसंग नृत्य हे आपल्या भावनिक नृत्य आपला भावनिक समतोल सांभाळतं किंवा नृत्य आपल्या भावना व्यक्त करायला एक उत्तम कला आणि उत्तम माध्यम आहे जेव्हा नृत्य हे प्रेक्षकांसमोर केलं जातं प्रेक्षकांसमोर सादर केलं जातं तेव्हा त्याच्यात प्रेक्षकांमध्ये भावना जागृत करण्याची प्रचंड अशी ताकद असते कशी काय सांगते नृत्य हे हालचाली आणि हावभावांनी मिळून बनतं जेव्हा एखादी गोष्ट एखादा संदेश समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा असेल तेव्हा तो चेहऱ्यावरचे हावभाव आणि हालचाली असा दोन्ही पद्धतीने पोचवला तर तो जास्त लवकर पोचतो आणि जास्त प्रभावी असतो तो संदेश कोणताही असो तो नृत्याच्या माध्यमातनं लोकांना दाखवला प्रेक्षकांना दाखवला तर तो त्यांना पटकन कळतो आणि त्यांना तो भावतो देखील नृत्यामध्ये भावना जागृत करण्याची ताकद असते कारण जेव्हा माणूस एखादी गोष्ट बघतो ऐकतो तेव्हा त्याला ती गोष्ट जास्त लवकर कळते आणि त्याला त्या गोष्टीमध्ये असलेले भाव लवकर लक्षात येतात त्यामुळेच नृत्यामध्ये भावना जागृत करणाची प्रचंड अशी ताकद आहे आणि प्रत्येक व्यक्ती जो ए नृत्य करतो त्याला ती ताकद कळली तर तो त्याला जे काही सांगायचं आहे त्याच्या नृत्याद्वारे ते अधिक प्रभावीपणे सांगू शकतो त्यामुळेच नृत्य हे शारीरिक हालचाली आणि भावना अशा दोन्ही गोष्टींनी मिळून बनतं फक्त शारीरिक हालचाली केला केल्या तर त्याला नृत्य असं म्हणता येणार नाही कारण शारीरिक हालचालींद्वारे आपण एखादी गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहचवू शकतो त्यांना सांगू शकतो पण त्याचा प्रभाव पडणार नाही जेव्हा शारीरिक हालचालींना चेहऱ्यावरच्या हावभावांची जोड मिळते तेव्हा जी गोष्ट आपल्याला लोकांना सांगायची असते मग ती कथा असो किंवा एखादा मोलाचा संदेश ती गोष्ट लोकांपर्यंत प्रभावीपणे पडते आणि लोक त्या गोष्टीचा विचार करतात जेव्हा त्या गोष्टीचा विचार होतो तेव्हाच लोकांमध्ये भावना जागृत होतात आणि नृत्य परिपूर्ण झालं असे आपण म्हणू शकतो